अलीकडे राज्यामध्ये इव्हन देशामध्ये किंवा जगामध्येच असं मला वाटायला लागलं आहे वाटत आहे की धार्मिक प्रवृत्ती या नको त्या दिशेला चाललेल्या आहेत म्हणजे आधुनिकीकरण झालं जागतिकीकरण झालं होत आहेच पण हा जो पुनरूज्जीवनवाद आहे सांप्रदायिकता आहे ही व फार वाढायला लागलीच आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला लागलेत म्हणजे धर्म हा ज्या ज्या कारणासाठी तयार झाला होता आहे की काही त्या त्यावेळेला ती त्याची गरज होती समाजामध्ये काही नैतिक बंधनं असावीत लोकांवरती असा असा त्याच्यामध्ये खरंं तर मुख्य उद्देश होता आणि त्याच्यासाठी काही नियम धार्मिक बंधनं आणणं गरजेचं होतं कारण तेव्हा कोणत्याही पद्धतीनं कायदे काय असे नव्हते संविधान नव्हतं आणि त्यामुळे त्याची गरज होती त्या काळामध्ये जुन्या पूर्वीच्या काळामध्ये आणि धर्म जे सांगेल तोच कायदा तीच प्रथा तीच पद्धत म्हणजे माणसानं चांगलं वागणं अश आवश्यक आहे याच्यासाठी नीतिमत्ता ही धर्म सांगत असे आणि धर्मानुसार आचरण करणं ही जास्त चांगली गोष्ट मानली जायची आवश्यक गोष्ट मानली जायची गरजेचीच होती ती समाजामध्ये पण आता त्याची खरं तर गरज राहिलेली नाही आहे वास्तविक पाहता धर्म आता खरं तर आऊटडेटेड आहे असं मला वाटत आहे आता आपलं सगळ्या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी कायदा आहे त्याच्या देशातनुसार कायदे आहेत आणि ते क्रिमिनल पण आहेत आणि सिविल पण आहे सगळ्याच पद्धतीचे कायदे आहेत त्यानुसार आपण वागू शकतो त्याच्यासाठी न्यायालय आहे आणि तर ते नुसत्या नीती अनीती ज्यावरती अवलंबून नाही आहेत आता पण आणि त्यावर त्याची गरज नाही आता धार्मिक बंधनांची अशा आपण कुठलाही धर्म न पाळता न कुठलाही धर्मग्रंथानुसार न वागता आपण कायद्यानुसार जर वागलं कुठल्याही त्यातल्या त्या देशानुसार देशाच्या कायद्यानुसार तर आपण जास्त मोकळेपणानं जास्त माणुसकीनं जास्त चांगल्या पद्धतीनं जगू शकू असं मला वाटत आहे आता धर्मांचे बंधनांमुळं आणि त्वेष आणि द्वेषामुळे धर आपापसात फारच वाईट परिस्थितीमध्ये आपण जगतो आहोत कारणाशिवाय एकमेकांचा द्वेष करू लागलो आहे ह्या हे इथं आल्यामुळं ते आपल्याला त्रास देत आहेत वगैरे वगैरे अशा चुकीच्या गोष्टी पसरत चालल्यात आणि मूळ जी काय ग गोष्ट आहे त्याच्याशी न भिडता म्हणजे खऱ्या गोष्टींशी न भिडता पण ज्या काय आपल्या इथं आता जे काय बेकारी आहे ब बऱ्याच ज्या देशामध्ये समस्या आहेत गरीबी आहे बेकारी आहे पर्यावरणाचे प्रश्न आहेत तर हे सोडून आपण त्या धार्मिक आत्ता काही त्याच्या खरं तर काही उद्देश नाही आहे काही त्याची गरज नसलेल्या गोष्टींमध्येच गुंतून पडायला लागलो आहे आणि हे खरं तर सगळे राजकारणी लोक त्याच्यामध्ये मुद्दाम या आपले सामान्य माणसांना खेचून आणत आहेत आणि एकमेकांच्यात भांडणं लावायचा प्रश्न येतो आहे नाही आता मुसलमानांविरुद्ध हिंदू हिंदूंविरुद्ध मुसलमान ख्रिश्चन विरुद्ध मुसलमान वगैरे वगैरे आता हे किंवा आपल्या देशातले हे नाही ते परक्या परक्या देशातले आहे अमूक आहेत तमूक आहेत अशा अशा किंवा युरोपियन किंवा अमेरिकन याच्यामदे ब्लॅक अँड व्हाईट याच्यामध्ये तर ब्लॅक हे कमी दर्जाचे अशा सगळ्याच गोष्टीमध्ये त्या आपण अडकून पडायला लागलो आहे वास्तविक ह्या खऱ्या मुद्द्यांकडे जाऊन जे मूळ दुखणं आहे याच्याकडं आपण जातच नाही आहोत पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागला आहे एवढं ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे ह्याच्याकडं दुर्लक्ष करतो आहे आपण आणि हे फार हानीकारक आहे आणि मनुष्य जातीला तर फारच वाईट अवस्थेत आणून ठेवलं आहे धार्मिक बंधनांमुळं ते नष्ट व्हायला पायेत असं वाटत आहे मला